जर द देशामध्ये जर उ उपलब्ध असलेली जर आपण रुग्णालय आणि वैद्यकीय सेवांबद्दल जर बोलत आहात तर तर आमच्या इकडे असे खूप सारे रुग्णालय आणि से असे वैद्यकीय सेवा आहेत जशी आता कोविड नाईंटीन आला होता दोन हजार एकोणावीसमध्ये त्यावेळेस स सर्व लॉ लॉकडॉऊन वगैरे लागला होता आचारसंहिता लागली होती सर्व लोक एका घरातल्या घरात होते तरीही कोविड हा पसरत होता आणि पुन्हा जगभरात बसला होता तो पसरला होता तर त्यावेळेस त्यावेळेस गवर सरकारने न सरकारने लसीकरणाची मोहीम गाजवली होती लस बाहेरून लस मागवली होती आणि ती रुग्णालयांनी त्याची अशी काळजी घेतली की रुग्नाले रुग्णालयानी लसी हर एका माणसाला हर एका माणसाला घरी घरी जाऊन जाऊन लस दिली किंवा त्यांना बोलवून त्यांची स् काळजी घेऊन एकमेकांमध्ये चांगलं अंतर ठेवून त्यांची का त्या त्यांना लसीकरण व व्यवस्था ही जी आहे जी पूर्णपणे त्यांना द त्यांना सुखरूप त्यांना हे केल आणि त्यांचा आरोग्याची काळजी घेतली तर हेच आहे आमच्या देशातल रुग्णालय आणि वैद्यकीय सेव सेवा अ अशा अशाप्रकारे हा काम करतात